राज्यातील इतर क्षेत्रांमध्ये उद्योग खूप मोठे मोठे आहेत आणि त्याच्यावर हस्तकलेशी परस्पर मोठे मोठे फॅशन डिझाईन केले जाते आणि हे इतर राज्यातील खूप उद्योगाशी जुळलेले आहे आणि हे तयार केलेले हस्तकलेचे फॅशन डिझाईन म्हणून हे कला बाहेर येतो पण ते हाताची कला असतो आणि ते मोठे मोठे उद्योगाशी जुळलेले असतो म्हणून हे इतर राज्यातील पसरलेले उद्योग आहेत जे लोकांमध्ये पसरलेले आहेत आणि लोकांना आता हातकला ही खूप आवडते कारण की छापलेले ते वेगळेच असतात आणि हाताची कला केलेली ती वेगळीच असते म्हणून लोकांना हातकला ही खूप आवडतो आणि हा हात कला म्हणजे खूप छान असते त्याला काहीही कलर वगैरे लागले नाही राहत आणि हस्तकला ही खूप छान असते त्याच्यामुळे लोकांना कला खूप आवडतो